हां मॅम मला तुमचा नंबर सोशल मीडियावरून मिळाला भाऊना काहीचाच नंबर आहे ना भावना ओके येस हा तर मी प्लॅन करत होते अंदमानला जायचा तर तेच तर शेड्युल आठवड्याभराचा आहे मुंबईत राहते मी तर क काय काय ठिकाणं आहेत तिथे बघण्यासारखे आठवड्याभरामध्ये

हां हां हां हो आम्ही चार लोक

बरं हो हो चालेल ओके आणि तिथे राहायची व्यवस्था बाकी ट्रान्सपोर्ट वगैरे आणि जेवणाचं वगैरे कसं मॅम आणखी मॅम तुम्ही असाल का सोबत म्हणजे त्याचे काय चार्जेस असतील कारण जर तुम्ही असल्या तर थोडं आम्हाला तेवढंच माहिती मिळेल एका एका ठिकाणाबद्दल थोडं त्याची हिस्ट्री काय त्या जागेची

हो मॅम महिलाच आहेत सगळ्या आणि चार चार आहे आम्ही सध्यातरी तर सहापर्यंत जाऊ शकतो आकडा हो हो हो सहापर्यंत जाऊ शकतो आकडा दोघींचं कन्फम नाही आहे सध्या पण आहे आहोत आम्ही चार नाही मॅम मैत्रीणीच आहेत म्हणजे तेच हो हो हो हो हो सगळ्या मुंबईवरूनच निघणार हो मॅम बाय फ्लाईटच हां बाय फ्लाईटच करू थोडं ते चार्जेस वगैरे ते समजले आणि तुमचे पण म्हणजे गाईड विद गाईड किती होईल ते सगळं ते तुम्ही पाठवाल ना मला मेलमध्ये

चालेल हो हो हो नक्की हो हो हो नक्की मॅम नक्की थँक्यू मॅम थँक्यू